सर्वांबरोबर जेवायचा अनुभव नेहमीच उत्तम असतो आणि हो मला सर्वांबरोबर जेवायला आवडतं आणि शक्यतो मी रात्रीच्या जेवणाला लोकांना आमंत्रित करते कारण की रात्रीचा वेळ जरा शांत असतो सगळी जणं आपापली कामं आटपून निवांत वेळ काढून येऊ शकतात दिवसभर सगळीच माणसं कामात असतात दुपारच्यावेळी त्यांना जर आपण जेवणाचं आमंत्रण दिलं तर मग कसं होतं की कामावर दांडी मारावी लागते किंवा काही कामं आपल्याला ॲडजस्ट करावी लागतात बायका येणार असतील तर त्यांना घरातलं सगळं आवरून यावं लागतं रात्रीचं कसं असतं की ते छान दुपारचं जेवण वगैरे आवरून सगळं घर आवरून शांतपणे संध्याकाळचे असे येऊ शकतात मग रात्रीच्या जेवणापर्यंत थांबतात मग त्यानिमित्ताने गप्पा होतात एकमेकांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे कळतं आणि मग त्या नंतर छान जेवण झाल्यावर मग बाहेर फिरायला जाणे काही गेम्स खेळणे मूवी बघणे अश्या बऱ्याच गोष्टी होतात यानिमित्ताने सगळ्यांबरोबर वेळ घालवता येतो मनातल्या काही गोष्टी बोलता येतात मजा येते आणि रात्रीचा वेळ असल्यामुळे कसं होतं की आजूबाजूला थोडी शांतता असते त्यामुळे ते एक वातावरणच रात्रीचं वेगळं असतं आणि आपल्याला कुठेही जायची घाई नसते कारण घरी जाऊन आपल्याला झोपायचंच असतं त्यामुळे शक्यतो जेवणाचं आमंत्रण हे रात्रीचं असतं आणि सगळ्यांबरोबर जेवायला मला खूप आवडतं आणि जिथे लग्न समारंभ असतो मेजवानी असते पूजेचं जेवण असतं तिथे सुद्धा मी वारंवार येत जात असते कुणी जर मला आमंत्रण दिलं तर मी आवर्जून तिथे जाते कारण की त्यानिमित्ताने चार जणांच्या भेटी होतात त्यानिमित्ताने आपल्याला थोडं सोशल होता येतं बोलता येतं एकमेकांशी नाही तर घरात बसून आपल्याला तेच चेहरे तेच वातावरण तेच रुटीन याचा कंटाळा येतो आणि सतत स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी किंवा एक तो जो रीसेट हे हा जो प्रकार असतो किंवा रिफ्रेश हा जो प्रकार असतो तो या सगळ्यातून मिळतो असं मला वाटतं कारण की जेव्हा तुम्ही अशा काही समारंभांना जाता तेव्हा काही अनोळखी माणसं ज्यांना आपण ठरवूनही कधी भेटू शकत नाही अशा माणसांच्यासुद्धा तिथे भेटी होतात नवीन ओळखीसुद्धा यानिमित्ताने वाढतात थोडं सामाजिक बांधिलकी यानिमित्ताने टिकून राहते असं मला वाटतं